माझ्याइ याच्यामध्ये काही अशा म्हणी आहेत की अंथरूण पाहून पाय पसरावेत अंथरूण पाहून पाय पसरावेत जसं की आपल्या उत्पन्नाप्रमाणे खर्च करावा असा या म्हणीचा साधा अर्थ आहे आनि कधीही खर्च करताना सर्वात आधी आपला तेवढा खर्च करणं झेपेल याचा विचार आपण केला पाहिजे नक्की केला पाहिजे आणि परत एक अशी एक म्हण आहे अडला हरी गाढवाचे पाय धरी जर आपल्याला कोणासोबत जर काही काम पडलं असेल तरच आपण त्या व्यक्तीचे काही आठवण काढतो एखादं काम आडल्यावर मूर्ख लोकांच्याही पाया पडावं लागतं आणि अजून परत एक म्हण आहे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अतिशहाणा त्याचा बैल रिकामा एखाद्या बाबतीत अतिशहाणपणा दाखवला गेलास आपलंच नुकसान होतं ही गोष्ट खरी आहे त्यामुळे कधीही एखादी गोष्ट समजून घ्यावी त्याबद्दल इतरांचं मत घ्यावं आणि मग का करावी घाई करू नये आणि परत एक अशी एक म्हण आहे ओल्याबरोबर सुके जु जळते वाईट लोकांच्या संगतीत राहिल्यास कधीही चांगल्या लोकांचेही नुकसान होते तहान लागल्यावर विहीर खणणे जर आपल्याला कधीही जेव्हा आपल्याला पाणी प्यायचं असलं एखाद्या गोष्टीची गरज लागल्यावरच तिचा शोध घेणे